माझी हॉबी म्हणजे छंद पुस्तकं वाचणं आहे त्यामध्ये मला सगळ्या प्रकारचे पुस्तकं आवा वाचायला आवडतात विशेषतः ऑटोबायोग्राफी म्हणजे चरित्रात्मक पुस्तकं किंवा कादंबऱ्या मला आवडाय वाचायला खूप आवडतात मी तसं खूप पुस्तकं वाचली आहेत पण विचार करायला लावणारं पुस्तक म्हणजे माझ्यासाठी एक कादंबरी आहे उपरा नावाची लक्ष्मन माने यांची आणि ती कादंबरी खरोखरच हृदयस्पर्शी आहे आणि त्या कादंबरीने मला खरोखरच विचार करण्यास भाग पाडलं जसं की आपण म्हणतो की आपण किरकोळ गोष्टींवरून सतत आपल्या आईवडिलांकडे तक्रार करत असतो की माझ्याकडे ही गोष्ट नाही आहे ती गोष्ट नाही आहे मला ती हवी आहे त्यासाठी आपण हट्ट करत असतो परंतु लक्ष्मण माने यांचे आत्मचरित्र म्हणजे उपरा कादंबरी यामध्ये त्यांचे आत्मचरित्र ते वाचल्यानंतर आपल्या असं लक्षात येतं की पालावरचं जग म्हणजे भटक्यांचं जग जे असतं ते त्यांनी अनुभवलं आणि त्याच्यात घरच नसते तर घरात लागणाऱ्या वस्तू किंवा एकच कपडे म्हणजे आंघोळच न करणं त्याच्यामुळे कपडे बदलण्याचा विषय न येणं वगैरे अशा गोष्टी किंवा गरीबी हलाखीचे दिवस आणि एकूणच दारिद्र्य जे असतं ते त्यांनी पदोपदी भोगलं म्हणजे अपमान मजे मान कुठल्याच क्षेत्रात मान न मिळणं तरी ही जीवन जगत राहणं म्हणजे आज जसं आपण बघतो की छोट्या छोट्या गोष्टींवरून लोक आत्महत्या करताना दिसतात की मला ही गोष्ट मिळाली नाही ती गोष्ट मिळाली नाही पण लक्ष्मण माने यांचं जीवन बघता की त्यां जे जीवन जगलं आणि आपण जे जीवन जगतो याची जर तुलना केली तर त्यात जमीन अस्मानाचा फरक जाणून येतो त्यांनी तशाही परिस्थितीत जीवन जगत आयुष्य सुरु ठेवलं आणि ती गोष्ट माझ्यासाठी खूप विचार करायला लावणारी आणि प्रेरणादायी सुद्धा आहे त्यामुळे मला ते खूप पुस्तक खूप आवडलं आणि तसं की पुस्तक क्लबचा विषय तर मी कुठला पुस्तक क्लबमध्ये सामील नस नाही नसले तरी सुद्धा मी महाविद्यालयाची लायब्ररी किवा शाळेचं ग्रंथालय यातून पुस्तकं घेऊन वाचत असते किंवा मी माझी स्वत सुद्धा पुस्तकं विकत विकत घेऊन वाचतच असते म्हणजेच माझा जो वाचण्याचा छं छंद आहे तो मी एकंदरीत जपण्याचा खूप प्रयत्न करते आणि तो मी जपते धन्यवाद